मराठी भाषेतील विशेष नोंद घ्यावीशी वाटणारे आणि रोचक वाटणारे शब्द आहेत लय भारी लय भारी म्हणजे खूप सुंदर आणि नादखुळा नादखुळा म्हणजे हट्टी आणि झक्कास झक्कास म्हणजे खूप छान आणि वाक्प्रचार आहेत बापाच्या घरी शंभर गाई सकाळी उठून काहीच नाही काखेत कळसा गावाला वळसा मनी नाही नांदन आणि नवऱ्या बदी आनंद